आम्ही आमच्या परिसरामधी चांगलं व्यवस्थित राहण्यासाठी त्यामध्ये साफसफाई वगैरे पाणी शिंपणे आणि आजूबाजूचा कचरा जो आहे तो कचरा पेटीमधे टाकणे आणि घरातली रिकामे कागदकत्रं बाहेर न टाकता आपला परिसर चांगला ठेवण्यासाठी त्यांना रोज त्याची साफसफाई करणे आणि त्यामध्ये जेवढं आपल्याला व्यवस्थित सुरळीत ठेवता येईन त्याच्यासाठी रोज दोन तीन टाईम अंगण झाडणे आणि आपला परिसरातला इतर कचरा कचराकुंडीमधे टाकून तो कचरा गाडीत टाकणे आणि त्याची मिल्हेवाट लावणे त्यासाठी आपण रोज प्रयत्न करत असतो कारण की आपला परिसर हा खूप महत्त्वाचा आहे त्यामध्ये जास्त कचरा झाल्यानंतर आपल्या शेजारी मच्छर वगैरे होऊ शकतात त्यामध्ये आपल्याला बिमार्या होऊ शकतात त्याच्यासाठी आपण आपला परिसर नीटनेटका ठेवलाच गेला पाहिजे आणि आपल्या घरातला वेस्टेज कचरा हा कचरा कुंडीमधे टाकून तो आपण त्याची मिल्हेवाट योग्य प्रकारे लावली पाहिजे